डोंगर लागेल जिथे शंकराचं खूप प्राचीनकालीन पांडवकालीन मंदिर आहे तेदेखील एक प्रकारचं त्यानंतर तुम्हाला आवास सासवण्यामध्ये पांडवादेवी नावाचं ठिकाण आहे तेसुद्धा पांडवकालीन त्याला एक पांडवकालीन इतिहास आहे त्यानंतर तुम्ही तिथून पुढे आल्यानंतर मग आवासचं बीच आणि सासवण्यामध्ये करमरकर शिल्पालय नावाचं शिल्पालय आहे जे अतिशय सुंदर आहे ते बघण्यासारखं आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर किहीम बीच अलिबाग बीच वर्सोली बीच असे वेगवेगळे बीचेस आहेत जे खूप प्रेक्षणीय आहेत बघण्यासारखे तिथून अलिबागचा किल्ला जी फार मोठी महत्वाची वास्तू आहे अलिबागमधली अलिबागचा किल्ला संपूर्णपणे पाण्यात बांधलेला हा किल्ला आहे ज्याला कान्होजी आंग्र्यांपासूनचा इतिहास आहे अतिशय उत्तम इतिहास आहे जो ते त्याबद्दल तुम्हाला तिथे माहितीही मिळू शकेल त्या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे महत्त्वाचं आहे की त्या किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या पाण्याची विहीर आहे ते आजूबाजूला संपूर्ण खारं पाणी असतानादेखील आतमध्ये गोड्या पाण्याची विहीर आहे हे एक त्या हेचं महत्वाचं आहे तिथून पुढे आल्यांनतर तुम्हाला काशीद बीच लागेल नागाव बीच चौल बीच हे यात चौल हे देवळांचं गाव म्हणून प्रसिद्द आहे वेगवेगळी देवळं आहेत अतिशय प्राचीनकालीन देवळं आहेत काही शिलाशिल्पं आहेत तिथे जी तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर तुम्हाला अगदी मुरुडपर्यंत गेल्यानंतर मुरुडचा किल्ला पाहायला मिळेल जो तोदेखील समुद्रामध्ये जलदुर्ग आहे मुरुड जंजिरा ज्याला म्हणतात तो त्याचप्रमाणे रेवदंडा बीच आहे रेवदंडा फोर्ट बघायला मिळेल आणि अशी वेगवेगळी ठिकाणं आहेत बघू शकता